धार्मिक सणानिमित्त बोलते त्याच्यामुळं त्या काय पहिला गणपती असतो गणपतीला उकडीचे मोदक आणि तळलेले मोदक दोन्ही प्रकारचे आमच्याकडे करतात आणि त्याच्यानंतर मग महालक्ष्मी असतात महालक्ष्म्याला सोळा प्रका सोळा प्रकारच्या भाज्या कोशिंबीर पुरण व सगळं सांजा वगैरे सगळं असतो ते सुद्धा सगळं नियमितप्रमाणे करतो आम्ही त्याच्यानंतर नवरात्र असतं नवरात्रात काही लोकांकडे रोजचं पुरण असते काही लोकांकडे एक दिवस दोन दिवस असतं मग ते सह पूरणा पुरणाची पोळी करून नैवेद्य असतो त्याचा मग दसरा झाल्यावर दिवाळी दिवाळीमध्ये आपलं प पुष्कळ प्रकारचे गोड पदार्थ तिखट खमंग पदार्थ हे असतात त्यामुळे त्याच्यानंतर संक्रांत येती संक्रांतीला तिळा तिळगुळाच्या पोळ्या वगैरे असे लाडू तिळाचे असे करतात त्याच्या त्यामुळं संक्रांती वौसा असतो कोणाला कोणाला सुगडाची वाणं असतात संक्रांती देणं घेणं द हळदी कुखाचं करणं ते प्रकार हे असतो अजून त्याच्यामुळे तर संक्रांतीच्या नंतर आता शिमगा शिमग्याला सुद्धा पुरण वगैरे असतं इकडं प हे होळी जाळतात करतात त्याच्यामुळं प संक्रांतीला पतंग उडवतात करतात काही प्रकार असे असतात आणि त्याच्यानंतर मग हे शिमग्याचं शिमग्यालाही पुरण वगैरे असतो शिमग्याला होळी जळतात आणि त्याची पूजा करतात गोल प्रदक्षिण घालतात असे प्रकार होतो